रमेशभाऊ धन्यवाद तुम्ही मला जी कॅब बुक करून दिलेली त्या कॅबचा ड्रायव्हर खूप छान होते होता नागपूर ते यवतमाळ जो प्रवास मी केलेला हा चार तासांचा तर त्यांनी गाडी खूप चांगली चालवलेली रात्रीला आम्हाला पोहोचायला बराच उशीर झालेला त्यांनी कोणतंही अडचण न आणता कोणतीही तक्रार न करता त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनी मला मदत केलेली आणि मला सो सुखरूप माझ्या घरी सोडून दिलेलं त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार मानते आहे हे ड्रायव्हर खूप छान होते तर तुम्ही त्यांना माझ्याकडून धन्यवाद सांगाल थँक यू एवढं त्यांना सांगायच होत